बोल ना अच्छा किलो किती किलोमीटर आहे ठीक आहे ना किती लोकं आहे काय चार जण आहे का मग तुम्हाला मोठीच गाडी लागेल आमच्याकडे महिंद्रा झायलो आहे चार हजार रुपये आहे नाही तुमचं किती पर्यंत बजेट आहे साडेतीन दिन देजा कधी यायचं आम्ही ती वाजता येऊ तुमच्या घराचा पत्ता सांगा किती वाजता येऊ दुपारी यायचं आहे हां ठीक आहे ॲडव्हान्स पाठवून द्या पाचशे रुपये ठीक आहे